मी एक शेत शेतकरी आहे मला माहिती आहे आधीच्या काळामध्ये पारंपरिक शेती कर केली जात होती त्याच्यामुळे आमच्या जे घरचे थोर व पुरुष होते आणि जे आईवडील होते ते पारंपरिक व्यवसायच करत होते आता येणाऱ्या काळामध्ये काही तरी आता आम्हाला त्याच्यामध्ये थोडं तंत्रज्ञानिक युगामधून काही तरी करावंसं असं वाटत आहे आणि त्याच्यामुळे उद्योगात उद्योगात किंवा शेतीमध्ये काही तरी बदल व्हावा असं आम्हाला वाटत आहे त्याच्यासाठी आम्हाला ठिबक सिंचन तुषार सिंचन यासारख्या गोष्टी कराव्याशा वाटत आहे आणि त्याच्यामुळे कुठे तरी शेतीमध्ये नफा होणार आणि त्याच्यामुळे कुठे तरी आमचं उत्पादन वाढेल त्याच्यामुळे उद्योग उद्योगक्षेत्रामध्येही त्याचा कुठेतरी भर पडणार आहे आणि कुठे तरी देशाचा विकास यामध्ये होणार आहे त्याकरता आपल्याला कुठे तरी या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतीसाठी काहीतरी जोड जोड करावं ला लागणार आहे